महाराष्ट्र राज्यातील अनेक असे व्यापार आहेत ज्यामध्ये सामूहिक व्यापार केला जातो सामूहिक व्यापारामध्ये जसे सोनार व्यवसाय ह्या व्यवसायाला बघून मला असं वाटत होते हे लोक लई अमीर आहे पण श्रीमंत आहे पण मला ते सोनं वगैरे बघून असं वाटत होतं पण त्याची कोलिटी मला आता माहीत झाली हे लोक अ बिझेसमध्ये एका एका दुसऱ्या सहकार्य का करतात आणि त्या सहकार्यामुळे त्यांचा सर्वांचा बिझनेस एकसमान वाढतो